महाराष्ट्रातील दिवाळी हा सण खूप उत्सुकाने साजरा केला जातो त्यामध्ये छान मस्त चिवडा लाडू शंकरपाळी जले चकल्या वगैरे केल्या जाते हा दिवाळीचा सण म्हणजे एवढा छान केला जाते की न आणि इकडं पुरी मुली पाहुणे घं बनवून जातात छान मस्त आणि दिवाळी हा म्हणजे एवढा म्हणजे थाटामाटाने हा सण येते की दिवाळीची वाटच पहात राहतो की कधी दिवाळी येते कधी कपडे भेटते कधी शॉपिंग करायला जाऊ असं हा दिवाळीचा सण आहे आणि मकर संक्रांत संक्रांतीला छान मस्त तिळगुळ तिळगुळांची लाडू करतो एकांबेक एकमेकींच्या घरी जाते तिळगुळ द्यायला छान वाण वाटते बाया मस्त आणि म्हणजे असं तीस मकर मकरसंक्रांत अशी म्हणजे छान सण आहे की तो सण असं वाटते की डबल डबल यावा असं छान म्हणजे एका ठिकाणी एका एवढ्या मोठ्या बाया जमा होतो छान सण वाटते अशामुळे हा मकरसंक्रांत हा स छान वाटतं आम्हाला आणि पोळाच पोळा झाला जसं छान बैलांची पूजा करतो त्यांना छान म सजवते पुरुष त्यांना छान सजवते छान तयारी करते ते सुद्धा तयारी करते बैलांची छान तयारी करून ते ते सजवते त्यांना आणि छान थाटामाटानं पोळ्यामध्ये छान त्यांना पोळ्यामध्ये वाजवत नेते आणि तिकडून पण वाजवत ब्यांडसोबतच येते